प्रकाशाचा फोटोवर तसं तर मला वाटतं की परिणाम होतो जसं की सांगायला गेलं तर आपण सनसेटच्या वेळी जेव्हा फोटो काढतो तेव्हा प्रकाशाचा हा खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल असतो कारणकी सनसेटच्या टाईमला प्रकाश हा मध्यम असून तो त्याची तो किरणे सूर्याची किरणे आपल्या याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद होणार तो तो प्रकाश तो लाईट इफेक्ट्स अगदी अतिशय ते मनमोहक बघायला वाटतं आणि सनसेटचं मला असं वाटतं की सनसेटचा फोटो हा त्याच्या त्याच्यापेक्षाही सुंदर असा फोटो उठला नसेल जो आपण निसर्गामध्ये कैद निसर्गामधून कैद करू शकतो आणि प्रकाशाचा हा खूप खूप महत्त्वाचा रोल आहे फोटो काढण्या म्हणजे छायाचित्रामध्ये कारणकी प्रकाश हा एक चांगला प्रकाश जर असेल तर आपण फोटो पाहिजे तसे आपले फोटो काढू शकतो भारी असं मला तर वाटतं प्रकाशाचा खूप चांगला रोल असतो छोटे छोटे काही लहान ऑब्जेक्ट असेल आपण निसर्गातले ते प्रकाशाच्या माध्यमाने आपण चांगले का छायाचित्रामध्ये कैद करू शकतो चांगले बघूही शकतो